जेव्हा बाळ जन्मते तेव्हा जन्मल्याबरोबर त्याला पहिला विधी केला जातो की आईचं दूध पाजल्या जाते आणि हे आईचं दूध सर्वात पौष्टिक असते आ जुन्या काळात गुळाचं पाणी पाजत होते पण आता काळ बदलेलाय आहे तर आता आईचं दूध देतात पहिलं दूध म्हणतात त्याला आणि नंतर चार पाच दिवसांनी तो घरी आला सुट्टी झाली दवाखान्यामधून तर पाचव्या दिवशी घरी पाचवीचा पाचवी पुजल्या जाते पाचवीचं पूजन करतात आणि जी बाळंतीण बाई असते तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाण्यावर हलवतात तिला थोडं काम करायला लावतात घराच्या बाहेर नेतात तर घराच्या बाहेर नेतात आणि नंतर सहाव्या सातव्या दिवशी किंवा मूल जन्मल्याबरोबरच कुणी साखर पान वाटते कुणी पेढे वाटतात मुलगी जर झाली तर जिलेबी वाटतात आणि गरीब परिस्थिती असली तर घुगऱ्या पण सुद्धा वाटतात आणि नंतर बारावा दिवस येतो बारावा दिवस झाल्यानंतर त्याचं नामकरण केलं जाते त्याला एक नाव दिलं जाते त्यासाठी विधी केला जातो आजूचे आजूबाजूच्या बाया सर्व शेजारपाजारच्या सर्व नातेवाईक हे बोलावले जातात त्याच्यासाठी पाळणा सजवला जातो त्या पाळण्याला फुलाहार हारांने सजवले जाते महिलामंडळ जे असंल ते पाळणा म्हणायसाठी बोलावल्या जातात आणि मग पाळणा म्हणतात अन् पाळणा म्हटल्यानंतर त्याला नवीन कपडे वगैरे घालून त्याला पाळण्यामध्ये टाकतात नंतर पाळणा म्हणायला सुरुवात करतात आणि मग सुरवात करतात आपल्या महापुरुषाचा पाळणा करतात मग त्याचं नाव ठेवले जाते नंतर एक वर्षाचा झाल्यावर त्याचा वाढदिवस येतो नंतर वाढदिवस मोठ्या धुमधामीने साजरा केला जातो अन् मग त्याला पहिला वाढदिवस म्हणतात